आमच्या गावात पाण्याचे वेगवेगळे अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत जसं की धरण तलाव नद्या खाडी आहे जवळ आणि त्याच्यामुळेच या सगळ्यांमुळे आमच्या क गावाला बारमाही पाणी पुरवठा होत असतो आणि आम्हाला कधीच पाण्याची टंचाई जाणवत नाही हे सगळ्या या अशा पाणी पुरवठा सतत असल्यामुळेच आमच्या गावाचा विकासही होतो आजूबाजूची गावाच्या आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये असणारी शेतीदेखील या पाण्यावरच ह वर्षभर फुलत असते आणि त्यातूनच उत्पन्न होणारा भाजीपाला फळं पिकं आमच्या गावाला व्यवस्थितपणे पुरवठा होत असतो आणि आम्हाला या पाण्याच्या सुपीकतेमुळे पाण्याच्या सुलभतेमुळे आम्हाला कच कसलीच टंचाई जाणवत नाही नाही पाण्याची नाही अन्नधान्य फळं वगैरे त्याच्यामुळे आम्ही आमच्या या नदी पाणी त्याचा कायमच आम्ही त्यांना धन्यवाद देत